आजकाल आपण बघतो मुले कार्टून पाहण्यामध्ये खूप असे मग्न होऊन जातात आणि काही काही जे लहान मुलं असतात आजकाल आपण बघतोच की त्यांचे जे पेरेंट्स आहेत त्यांना रडायला लागलं की मोबाईलवर कार्टून लावून देतात आणि मग त ते बघता बघता जेवण करणं ते बघता बघता शांत राहणं आणि त्यांचा बहुतेक वेळ तो कार्टून बघण्यामध्येच जातो आणि कुठेतरी त्यांची जडणघडण चुकीची होत आहे असं मला तरी पर्सनली वाटते आणि त्यांच्या मनावर त्याचा फार दूरगामी परिणाम पडतो सायकोलॉजिकली ते तसे बनत जातात की त्याच्यामधले जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये उतरल्यासारखे एक अशी मानसिक त्यांची अवस्था होत जाते आणि त्यांची जी जडणघडण व्हायला पाहिजे जसं आ जसं आम्ही जेव्हा लहान असताना आम्ही आजी आजोबांसोबत खेळायचो कार्टूनसुद्धा पाहायचो कारण त्यावेळेस टी वी होते टी व्हीवर एक लिमिटेड कार्टून्स यायचे त्यावेळेस आम्ही ते लॉयन किंग त्यांतर बेंटेन वगैरा पाहत होतो त्यानंतर असे भरपूर कार्टून बघितले आम्ही आवड ते आम्हाला फार आवडायचे परंतु आजची जी ही जी पिढी आहे तिचा जो कार्टूनचं का कार्टूनच्या प्रती जो ॲक्सेस आहे तो फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि एकंदरीत त्यांच्या बौद्धिक विकासावर याचा फार दूरगामी दूरगामी असा नकारात्मक परिणाम पडत आहे हे मला निदर्शनात दि येत आहे ज्यावेळेस आम्ही जे कार्टून पाहत होतो त्यामधून आम्ही एक जसं लॉयन किंग बघितल्यानंतर काहीतरी एक लीडरशिप असणं लोकांना रिप्रेझेंट करणं सिच्युएशन कितीही वाईट सिच्युएशन असेल तर त्या सिच्युएशनमधून बाहेर निघण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं हे ह्या शिकायला आम्हाला त्या ठिकाणी मिळालं